आम्ही नाही का बाई आता वावरा शेतात जातो जून महिन्यामध्ये पाणी गिनि पडलं तर आता काय करते आता काबडधवन दे झाले आणि का जातो मग डोबालेगीजाले असं त्रास येते पण काय कर त्या आता जावं लागते मजूर भेटत नाही काही नाही जा लागते डोबणं गिबणं झालं का मग निघते पराठ्या बाई पराठ्या निघाल्या का तिथं निंदन गिंदन करायला जातो चांगलं वाटते दिवस हे चालला जाते आणि आपलं वावरातलं सगळं म्हणते लक्ष्मी वावरात रहाते म्हणते ना म्हणून आम्हाला जावं लागते घरी गमत नाही फमत नाही का करता घरी राहून म्हणून ते वावरात जातं मग तिकडं झालं पराठ्या निन्नं नाननं झालं खाट टाकणं हे ते झालं का मग रहाते कापूस मग कापसाला जा बाय आता कापूस का बापा दोन दोन तीन तीन चार चार मन बाया कापूस असते तर मग ते पाऊस नका दिवसय भर संध्याकाळ होऊन जाते बाया निघतही नाही तर मग तिथंच आपल्याला आनंद वाटते मग आम्ही वारा शेतात जातो का करते घरी राहून अशी गोष्ट आहे आमचीवाली